आमच्या भागामध्ये ज्या अंधश्रद्धा चालतात त्याबद्दल जास्त मी बोलू शकत नाही पण आता समजा जर मुस्लिम लोकं घेतली मुस्लिम धर्माची लोकांबद्दल बोलायला गेलं तर ते अजूनही ते तावीत वगैरे बांधतात त्या तावीतमुळे असं वाट त्यांना असं वाटतं की देव त्यांचं रक्षण करेल आणि जरी वाईट कर्म केले तरी त्याला म्हणजे दुजोरा मिळेल तर हे सर्व अंधश्रद्धा ताईत वगैरे अंधश्रद्धा आहे त्याने ते बांधून काही होत नाही हिंदू धर्मामध्ये पण लोकं उपवास ठेवतात किंवा नवस वगैरे बोलतात तर ते नवसापोटी जे ते बळी देतात बळी देण्याचं जे आहे ती अंधश्रद्धाच आहे कोणत्याही मुक्या प्राण्याचा जर जीव घेतला तर मला नाही वाटत की कोणत्याही देवाला ते चांगलं वाटेल आणि त्याबदल्यात तो त्या माणसांचं चांगलं करेल तर ही बळी देण्याची जी प्रथा आहे पूर्णपणे अंधश्रद्धा आहे ती बद बदलायला पाहिजे मुस्लिमामध्ये पण बकरी ईदला जे बळी देतात ते पूर्णपणे चुकीचं आहे तर ते नाही केलं पाहिजे त्यानंतर अंधश्रद्धा म्हटलं तर आपण मांजर आडवी गेली की अपशकुन होतो वगैरे या ज्या अंधश्रद्धा आहेत किंवा दुसरं म्हटलं तर जेव्हा मासिक पाळीमध्ये चार दिवस बाईला कोणत्या गोष्टीला शिवायचं नाही आहे किंवा तिला काहीच काम करू द्यायचं नाही एका जागी कोपऱ्यात बसून राहायचं आहे ही अंधश्रद्धा आहे ही लवकरच म्हणजे बंद व्हायला पाहिजे कारण आपल्याला पण माहिती आहे आता मासिकपाळीमध्ये एक दुसऱ्यांना हात नाही लावायचा हे का चालू केलं कं की वा कारण पुढ पूर्वीच्या जमान्यामध्ये आपले सॅनिटरी पॅड वगैरे काही नव्हते कपडा वगैरे घ्यायचे बायका आणि ते घेवून जर ते देवळात गेले तर ते देवळामध्ये ते रक्त वगैरे सांडायचं त्यामुळे देवळं अशुद्ध व्हायचं त्यासाठी ही प्रथा चालू केलेली की बायकांनी मासिकपाळीमध्ये घरी बसावं पण ते आपण आता एवढं आधुनिक जगामध्ये पण युगामध्ये पण ती प्रथा पाळतच चाललोय हे चुकीचं आहे तर या सर्व अंधश्रद्धा आहेत मला असं वाटतं आणि त्या बंद केल्या पाहिजे हे माझं ठाम मत आहे